भारत हा बहुधर्मी बहुपंथी असा देश आहे आणि भारतामध्ये विविध धर्माचे पंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात प्रत्येकाचे काही सण उत्सव असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसंच समाजामध्ये शांतता राखण्यासाठी आपल्याकडे कायद्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत प्रत्येक धर्माचे प्रत्येक पंथाचे सण वेगवेगळे आहेत उत्सव वेगवेगळे आहेत परंतु बऱ्याच वेळा आपल्याला तिथे शांतताभंग झालेली दिसून येते त्याचा संपूर्ण नागरिकांवर परिणाम होतो आणि म्हणून प्रत्येक धर्मासाठी जर एकच जर कायदा जर असेल तर मात्र या कायद्याच्यानुसार लोक वागतील आणि त्यानुसार त्याला न्यायसुद्धा मिळाला पाहिजे जो चुकला त्याला शिक्षासुद्धा झाली पाहिजे आणि एकच कायदा जर असेल तर समाजामधे शांतता निश्चितच राखेल तसंच देशामधे वाढती गुन्हेगारीही वाढत आहे गुन्हेगारी का वाढत आहे कारण लोकांच्या हाताला काम नाही आहे शिक्षणाचं एक्सप्लॉयटेशन झालं आहे आणि शिक्षणानुसार व्यक्तीला नोकरी मिळत नाही त्यामुळे लोकांमध्ये वैफल्य निर्माण होत आहे आणि ह्या वैफल्यामुळे त्यांच्यामध्ये अपयश दुःख नैराश्य उदासीनता अशा विविध बाबी त्यांच्यामध्ये निर्माण होतात आणि पर्यायी ते गुन्हेगार होतात आणि जर आपल्याला आपल्या देशाला असं गुन्हेगारीपासून जर वाचवायचं असेल तर सरकारला या बाबतीमध्ये गहण विचार करणं आवश्यक आहे आणि शिकलेल्या लोकांना किंवा जो जसा शिकलेला असेल त्याला तशा नोकऱ्या मिळणं आवश्यक आहे तर आपल्या भारत देशामधली जी गुन्हेगारी आहे ही गुन्हेगारी कमी होऊ शकेल असं मला वाटतं